आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांशी आम्ही साधं सरळ नम्रपणे शांतपणे हसमुखपणे वागत असतो आणि त्यांचा मानसन्मान करत असतो ते घरी आल्यानंतर त्यांना पाय धुवायला पाणी नंतर आत घराच्या आतमध्ये बसायला छान सोफा वगैरे किंवा सोफा नसेल तर मग चटई वगैरे अंथरून आम्ही त्यांना घरात छान बसायला लावतो सर्वात आधी त्यानंतर त्यांच्यासाठी पाणी आणतो आम्ही त्यानंतर नाश्ता नाश्त्यामध्ये आम्ही म्हणजे पोहा किंवा उपमा वगैरे असं काहीतरी बनवत असतो त्यानंतर मग ते झाल्यानंतर मग चहा मग ते झालं की मग जर का मग पुन्हा आम्ही थांबायला लावतो त्यांच्याशी छान प्रेमळपणाने वागतो मग ते थांब थांबतात वगैरे खूप वेळपर्यंत थांबल्यानंतर मग आम्ही त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करतो स्वयंपाकामध्ये त्यांना आवडणाऱ्या जसं की साधं खात असतील साधं म्हणजे वेज खातं व्हेजी वेज खात असतील तर मग त्यांच्यासाठी पनीर असं काही मागवते आणि बनवते आणि जर का नॉनव्हेज जर का खात असतील मांसाहारी तर मग त्यांच्यासाठी कोंबड्याचं मटन किंवा बकऱ्याचं मटन असं काहीतरी मासे वगैरे असं आण आणत असतो आणि बनवत असतो स्वयंपाकामध्ये छान म्हणजे असं छान स्वयंपाक असं बनवून त्यांना खाऊ घालतो आम्ही आणि असं आम्हाला आमच्या पाहुण्यांशी वागायला फार आवडतं आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांशी आम्ही असं आदर सन्मानाने वागत असतो त्यांचं खानपान करत असतो आम्ही